तशी तर भरपूर काही आव्हाने आली आहेत कारण की आता इंग्लिश जास्तीत जास्त प्रमाणात वावरण्यात बोलण्यात आणि प्रत्येक कामात इंग्लिशचा उपयोग होत आहे त्यामुळे मराठी भाषा दिवसेंदिवस मागे पडत आहे त्याला इंग्लिश ही भाषा खूप मोठी आव्हान देते कॉम्प्युटरच्या युगात आल्यामुळे कसं कॉम्प्युटर पूर्ण सॉफ्टवेअर हार्डवेअर हे सगळं इंग्लिशमधे झालेलं आहे आजकाल लहान मुलांना सी बी एस सी पॅटर्न इंग्लिशमध्येच चालू आहे त्यामुळे इंग्लिश भाषेचा खूप प्रभाव वाढत आहे प्रत्येक व्यक्ती आपल्याला इंग्लिश टू इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो मराठी बोलण्याचे टाळतो तर ह्या काही गोष्टी आहेत तर ज्या काही गोष्टी जसं काही कामकाज आहे फक्त शासकीय कामंच फक्त मराठीत राहिलेलं आहे पण बाकी कुठलेही ऑफिशियल प्रायव्हेट कंपन्या म्हणा या एल आय सी सेक्टर म्हणा या कुठल्याही मोठमोठ्या कंपन्या ह्या सगळ्या इंग्लिश टू इंग्लिश चाललेलं आहे त्यामुळे मराठी भाषेचा बऱ्याच लोकांना विसर पडत आहे आणि त्याच्यामुळे इंग्लिश भाषेचा प्रभाव वाढत आहे आणि मराठी या भाषेवर आपला खूप आव्हाने आपल्याला संकटं येत आहेत तर अशा प्रकारचे भरपूर प्रकारचे संकटं आहेत